वाशिम जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे असलेले काही स्थानिक उद्योग म्हणजे जसे की आता स्टीलची कंपनी आहे त्यानंतर प्लॅस्टिकची कंपनी आहे त्यानंतर साखर कारखाना आहे आणि त्यामध्ये व्यवसाय सांगायचे झाले तर शेती व्यवसाय आणि काही लघुउद्योग पण चालू केलेले आहेत त्यामुळे वाशिम जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचे महत्त्वाचे घटक आहेत त्यांना काही कधी कधी मग असा प्रॉब्लम होतो की मग त्यांना कधी त्यांचे शेर घटतात तर कधी वाढतात त्यांना त्या त्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं